सध्याच्या घडलेल्या तांत्र्य तंत्रज्ञानाला तर बोलायचं झालं सगळं तंत्रज्ञान टेक्नाॅलॉजीबद्दल जर बोलायचं झालं तर असं आहे की खूप डिफरन्स बघायला भेटतो आधीची टेक्नॉलॉजी आणि आत्ताची टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे आधी तर म्हणजे माझ्या लहानपणी तर आम्ही बटनच्या फोनचा वापर जास्त करायचो जेव्हा नोकियाचा फोन आम्ही यूज करायचो तेव्हा आणि त्याचबरोबर बरोबर जर आत्ता आपण बघतोय तर त्याच्या जागी अँड्रॉइड स्मार्टस्फोनने त्याची जागा घेतलेली आपल्याला दिसते त्याचबरोबर नेटवर्क डाटा ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत आणि आत्ताची नेटवर्क म्हणजे आता तेव्हा तर नेटवर्क आणि स्पीड ह्या गोष्टी आपल्याला माहितीही नव्हत्या आत्ताच्या ह्याच्यामधे एखादी गोष्ट जर आपल्याला सर्चिंग करायची आहे तर गूगलला फक्त काही सेकंदांमध्ये टाइप केल्यानंतर क काही सेकंदामध्ये त्या गोष्टीचा आपल्याला लगेच रिस्पॉन्स मिळतो प्रत्येक गोष्ट समजते त्याचबरोबर तंत्र सोसाईटी टेक्नॉलॉजीमुळे कम्युनिकेशन ही एक गोष्ट खूप जास्त वाढलेली आहे आणि सोपी सोपं झालेलं आहे अक्चुअलिमध्ये कम्युनिकेशन भारतातून इंग्लंडमध्ये किंवा बाहेर ब बाहेरच्या बाहेर देशामध्ये किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मर्ज एक सहज माणूस सहज माणसाशी कॉन्टॅक्ट साधतो कॉन्टॅक्ट करतोय व्हिडिओ कॉलच्या थ्रू समाेरासमोर माणूस बघता बघता सुध्दा एकमेकांशी बोलत आहेत त्याचबरोबर बऱ्याचशा गोष्टी आता त्या व्हॉटस्पमध्ये सोशल मीडिया आपण यूज करायला यूज सोशल मीडिया यूज करतोय त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट कधीही कुठेही आपण एनीटाईम बघू शकतोय कालची घडलेली ताजी ताज्या बातम्या ज्यात एका आपल्याला उद्याच्या पेपरपर्यंत वाट बघावी लागत नाही आजची घडलेली गोष्ट आपण आजच्या आज तात्काळित आपण आपल्या हातामध्ये आपल्या स्मार्टस्फोनमध्ये आपण बघू शकतो त्याच्याचमध्ये आपण जर बघितलं तर आताचे सोशल मीडियामध्ये फेसबुक इन्स्टाग्राम ट्विट्टर अशा बऱ्याचशा प्रकार आहेत ज्याच्यामुळे लोकसुद्धा ॲडवान्स झालेले आहेत तो यूझ करता करता त्याचबरोबर आत्ताच्या गाड्या पूर्वीच्या गाड्यांमधे ज्या गाड्या डिझलला चालायच्या किंवा गाड्यांचे बरेचसे फीचर्स पॉवर स्टेअरिंग्स बोला किंवा काय ज्या पेट्रोलवर आल्या त्या पेट्रोलवरुन गाडी सि एन जीवर चालायला लागली तीच गाडी आता ॲक्युअलीमध्ये इलेक्ट्रिक बॅक्टरीवर चालते जिच्यामध्ये आपली माणसाची बरीचशी बचत होते पोलुशन कमी झालं आहे म्हणा बऱ्याचशा गोष्टी ह्या ट टेक्नॉलॉजीमुळे चांगल्याही झाल्यात त्याच्यातलाच हा एक म्हणजे इलेक्ट्रिक गाड्या ज्या निघाल्यात त्याच्यात पेट्रोल वाचत आहे इंधन वाचत आहे पोल्युशन होत नाहीआहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने टेक्नॉलॉजी अजून डेव्हलप होत चालली आहे कालांतराने ह्यापुढं जाऊन मला असं वाटत आहे की टेक्नोलॉजी जर पुढं जाऊन अजूनच आपल्याला काही तरी बघायला भेटेल आणि काही तरी याच्यात अजूनही ॲडवान्स होत जाईल हळूहळू आणि आपल्याला ती बघायला मिळेलच